माझा आवडतं पदार्थ म्हणजेच ढोकळा तो मला माझ्या गावला छोटंसं दुकान आहे तिथे जाऊन मला खायला आवडते आणि तो खूप टेश्टी असतो आणि तिथला जो आचारी आहे तो खूप छान ढोकला बनवतो आणि मला कुठल्याही दुकानात कधीही ढोकला खाण्यासाठी म्हटलं तर मला तो ढोकला खान्यासाठी आवडत नाही आणि माझ्याच गावच्या दुकानामध्ये एवढा टेश्टी ढोकला असतो तो मला तिथेच खायला आवडते